माझ्या जवळच्या धार्मिक स्थळ म्हणजे न द औंढा नागनाथ आहे आणि तिथे आम्ही मी बऱ्याच वेळेला भेट दिलेली आहे कारण माझं माझे मिस्टर जे आहेत ते तिथे बँकेमध्ये जॉबला होते आणि त्यांच्या योगायोगाने आम्हाला तिथे जास्तीत जास्त वेळेला भेट देण्याचा खूपदा योग आला त्या आणि त्याचं तिथलं जे महत्त्व आहे औंढ्या नागनाथचं तर ते जास्तीत जास्त वाढवायचं हे मला जास्त आवडतं कारण त्याचं त्या मंदिराबाबतची जी लोकांची काही काही लोकांची जी भूमिका आहे किंवा त्या मंदिराबाबतची मतं आहेत तर ती त्यांच्याकडून ना म्हणजे त्यांच्या त्यांना काही गोष्टी सांगून त्या मंदिराबाबतच्या ज्या ग काही हे आहेत कथा किंवा हे अशा पद्धतीनी मी त्याला न म्हणजे त्या लोकांच्यातला नकारात्मकता कमी करण्याचा प्रयत्न करते आहे आणि अशा पद्धतीनी माझं काम चालू आहे कारण बऱ्याच वेळेला लोकांना काही गोष्टींचं माहिती नसतं आणि असं का हे प्रश्नाला उत्तर त्यांना माहीत नसतं मग ते उत्तर देऊन त्या प्रश्नाचं उत्तर देऊन आपण त्यातले जास्तीत जास्त तिथलं औंढ्या नागनाथबद्दलचं जे काही मत आहे लोकांचं ते बदलण्याचा आणि त्यांना सर्वस्वी हे करण्याचा म्हणजे पुढे जाण्याचा मार्ग दाखवून त्यांना तयार करत आहे